नमस्कार मी एक पुरुष असल्याने मी एवढा मेकअपचा वापर करत नाही पण काही सीझनमध्ये आणि मी ट्रेकर पण असल्यामुळे मला काही ठिकाणी जसे की उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर करावा लागतो कारण सनस्क्रीनचा वापर केलं नाही तर डायरेक् सनरेजमुळे त्वचा काळवंडते म्हणून मी रेग्युलर सनस्क्रीनचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो बाकीचे मेकअपचे गोष्टी मी वापरत नसतो तसेच हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझरचा वापर मी करत असतो कारण हिवाळ्यामध्ये त्वचा ही कोरडी पडते म्हणून मॉइश्चरायझर ही बऱ्यापैकी आम्ही वापरत असतो आणि जे खोबऱ्याचं तेल आहे त्याचा आम्ही केसांसाठी वापर करत असतो मेकअपचा वापर हे आम्ही जास्त कुठे करत नसतो थँक्यू